हॅलो परिवार गार्डन रेस्टॉरेंट इन अकोलामधून बोलताहेत ना सर आपण सर नमस्कार मी सुवर्णा बोलते आहे सर मला आपल्याकडे काही चायनीच पदार्थांची ऑर्डर द्यायची होती आणि काही जेवणाची ऑर्डर द्यायची होती तर सर मला चायनीस पदार्थामध्ये मला एक पनीर चिली पाहिजे आहे त्यानंतर मंचाऊ नूडल्स पाहिजे आहेत दोन प्लेट त्यानंतर पाहिजे आहे मला दोन पनीर मसाला पाहिजे आहे जेवणामध्ये एक मिक्स वेस पाहिजे आहे आठ नान पाहिजे आहे दोन तंदुरी चपाती पाहिजे आहे तर सर हे रे जे आहे ऑर्डर मला माझ्या घरी पाहिजे आहे डिलिवर तर याची डिलेवरी होऊन जाईल ना अं सर माझा पत्ता आहे रामेश्वरी गार्डन इन अकोला तर या पत्त्यावरती तुम्ही मला याची ऑर्डर मला सायंकाळपर्यंत पाठवाल थॅंक्यू आणि जे तुमचं बिल असेल ना तर हे बिल मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करते आहे थॅंक्यू सर